सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा यूज हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो आता आपण या मागील जो काही दोन वर्षाचा कालावधी गेला कोविडचा त्याच्यात आपण बघितलंच आहे की त्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी आता माझ्या घरातच जर पाहिलं आपण ज्या मुलांना शक्य नव्हतं स्कूलमध्ये जाणं किंवा ज्या काही गवर्नमेंटने जे बंधनं लावले होती आणि त्यामुळे ते स्कूल जाऊ शकत नव्हते पण त्यावेळेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीने खूप त्यांना महत्त्वाचं कामगिरी तिथे बजावली आणि त्यांना घरी बसून शिकता आलं त्याचप्रमाणे त्यांच्या स्कूलमध्ये मी बघत असतो कायम खूप चांगल्या ॲक्टिव्हिटी कंडक्ट करत असतात स्पेशली सायन्स एक्झिबिशनमध्ये मुलांना खूप तिथे असे या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात जे कधी मी माझ्या शिक्षणामध्ये कधी मी त्याचा विचारही नव्हता केला त्या आज मुलं घरात बसून लहान लहान ज मुलं ते त्याच्यात वेगवेगळे प्रोजेक्ट करतात आणि ते त्यांना खूप शिकायला मिळतात आज आपण पाहतो या शिक्षणाचा खूप विस्तार झाल्यामुळे आपण बघतो जसं गणितासारखा जर विषय घेतला तर गणितासासारखा विषय हा खूप डिफीकल्ट आणि मुलांना खूप तो म्हणजे समजायलाच अवघड असतो पण या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमुळे मुलांना ते समजायला खूप सोपं झालं आणि ते त्यांना घरात बसून शिकता ये शिकता यायला लागलं आणि त्यामुळे ते जे काही त्यांची शिकायची जी काही उमेद आहे ती त्यांची उमेद आपल्याला वाढताना तेथे दिसते कारण की काय होतं की जे काम सोपं झालं की ॲटोमॅटीक त्याच्यात त्यांचा इंटरेस वाढतो आणि इंटरेस वाढल्यामुळे तो ते अभ्यास चांगल्यापैकी करू शकतात आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी झालं गणित झालं हे सब्जेक्ट मुलांना समजण्यासाठी थोडे डिफीकल्ट असतात पण ह्या सगळ्या सुविधांमुळे आज ते खूप चांगला अभ्यास करत आहेत कितीही जरी त्यांना अडचणी येतात की जसं काही घरातले काही अडचणी असल्या काही प्रॉब्लेम्स् असले तरी ते त्याच्यावर मात करून चांगल्यापैकी शिक्षण घेऊ शकतात त्याच्यामुळे हे सारे फिल्ड स्टीम प्रोग्राम हा खूप चांगला प्रोग्राम आहे आणि त्यांच्या लाईफमध्ये तो खूप यूजफुल असणार आहे